हॅलो

नमस्कार हां घडून जातेय ना सर सर आपल्याला कोणते पाहिजेत म्हणजे कशा पद्धतीनं कशातून पाहिजे रेग्यूलरसाठी फॅन्सी हो का फॅन्सीमध्ये पण हवं आहे फॅन्सीमध्ये कोणता पाहिजे कोणते ड्रेस म्हणजे आपल्याला कार्यक्रमासाठी पाहिजेत ना तर त्याच्यात कोणत्या रोलचे पाहिजे होते म्हणजे

ती ते सांगितले तर ते शिवून देईल ना मी जसं की आता पोलीसचे पोलीसचा रोल करणाऱ्याला पोलिसची कसे वेगवेगळे पाहिजेत मिळून जातील ह बोला ना सर अजून बोला ठीक आहे सर मग सर आपल्याला किती पाहिजेत म्हटली टोटल किती पाहिजेत आपल्याला दहा पाच दहा फॅनशीमध्ये म्हटलं तर तुम्हाला सांगतो दहा हजार रुपये लागतील पाहा सर तिच्यात बराचसा खर्च लागते आम्हाला फॅन्सीमध्ये जर बनवायचं म्हटलं तर मेहनत पण जास्त सर तुम्ही जर तुमी उद्या या मग ठीक आहे सर